हो सध्या भारतात सर्वात मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय समस्यांचा सामना करावा लागत आहे नद्या नाले हे पूर्वी जे खळखळ वाहत होते ते वाह ते सध्या वाहताना दिसत नाहीत मातीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे डोंगर टेकड्यांचं उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे हे डोंगर आणि टेकड्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत ऋतूंमध्ये जर म्हणायचं झालं तर पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतू एकाच वेळेस दिसता आहेत त्यामुळे पर्यावरण समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे असे मला वाटते